हा सर बोला की हो बोलतो आहे बोला कुठून बोलत आहे कुठून बोलत आहे सर तुम्ही मुंबईमधून कुठे अंधेरीवरनं काय मग सर तुम्ही किती तारखेला येणार आहे कधी कसं काय आहे मार्चमध्ये ओक्के नाही तसं काही नाही आपलं आता कसं आहे तिकडं काहीतरी फंक्शन तेन असं त्यामुळं आता मार्चमध्ये आपलं गुढीपाडवा पण आहे त्या निमित्ताने तिकडं प्रोग्राम वगैरे तेन होतात तुम्ही मार्चमध्ये बेश्ट आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कधी वेळ भेटते त्या वेळानुसार तुम्ही वेळ काढून आला तर काही हरकतच नाही अच्छा तुम्हाला काय ॲक्च्युली तिकडं राहायला हॉटेल्स तेन आहेत परत फिरण्यासाठी चांगले काय खूप सारे पॉईंट्स आहेत काय तुम्हाला इन्फॉर्मेशन आणि भेटते त्यामुळं चांगलंच आहे तुम्ही फक्त तुमचं यायचं शेड्यूल कसं आहे किती तारखेला येणार आहे ते फक्त सांगा म्हणजे त्यानुसार आपण हे करू अच्छा हां तसं बघायला गेलं तर म्हणजे ते सगळं ऑलरेडी इन्क्लुडेड असे तुम सगळ्यांचं वेगवेगळंच आता एक गाईड म्हणून तुम्ही जर मला अपॉईंट करत असाल तर मग थोडंफार तरी थोडंफार होईल ते तो इन्सेंटिव तुम्हाला बसेल ते तुम्ही या तरी इकडं पन्हाळ्यावर व्हिजिट करा त्यानंतर तुम्ही बघा इथलं तुम्हाला आणि मी सांगणार इथली गोष्टी विष्टी नवीन नवीन काय काय मग तुम्हाना कळेलच त्याच्याबद्दल आयड्या येईल तुमचं कि किती दिवसाचं आहे तुमचं मध्ये मन म तुम्हाला फक्त पन्हाळाच फक्त हे करायचं आहे बाकी कुठे आदर ना म्हणजे पन्हाळा पन्हाळा आहे विशाळगड आहे तिथून हंड्रेड किलोमीटरवर तिथं मसाई पठार आणि बघण्यासारखं पॉईंट आहे परत आपलं हे कुठलं मसाई पठार नंतर ना पावनखिंड जो की शिवाजी महाराज गेले होते पावन ग पावनखिंडीला ते ते पण बघण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही जवळपास फोर्ट त्यानंच बघणार आहे महाराजांचे बरोबर

हॅलो सर आवाज येत नाही तुमचा हॅलो हॅलो हां म्हणलं सर आवाज येत नाही तुमचा ए सी नॉन ए सी सगळं जे तुम्हाला पाहिलं ते भेटणार तुम्ही सर कसं आहे माहीत आहे का आता सीजन पण नाही आहे म्हणजे सीझन ॲक्च्युली समर म समरमध्ये जाणार तुम्ही मार्च म्हणलं तर तुम्हाला नाही नाही एक रूम पडेल तरी तुम्हाला एक ट्वेल्व टू थर्टीन हंड्रेडपर्यंत पडेल एक रूम दोन्ही दोन्ही असतील नाही दोन्ही असेल सर वेज पण असेल नॉन वेज पण असेल तर सर त्यात म्हणजे ते तुमच्यावर आहे ॲक्चुली कसं आहे इथं हॉटेल्स खूप सारे आहे आणि प्रत्येक हॉटेलमधलं रेट तीन वेगळे आहे त्यामुळं तुम्हाला वेगवेगळे रेटनुसार बसेल तरी जास्तीत जास्त एक तीनशे साडे तीनशेपर्यंत तुम्हाला बसेल ठीक ठीक आहे चालते सर तुम्ही मला फोन करा मग त्यानुसार आपण नियोजन लावूया ओके ओके धन्यवाद सर ओके थँक्यू